गुड गुड आफ्टरनून मॅम गुड आफ्टरनून मॅम मॅम मुजे मॅम मला विचारायचं होतं की उद्या मॅथ्सची टेस्ट आहे ना तर मला विचारायचं होतं की इम्पॉटंट क्वेशन्स असेल तर सांगू शकता का तुम्ही नोट्स आहे पण कसं चॅप्टर्स मोठे मोठे आहे इक्वेशन्स आहे एक्झसायसेस आहे खूप सारे आणखी क्वेशन्सही खूप मोठे मोठे आहेत तर इम्पॉटंट काही वर्ड प्रॉब्लेम्स असेल किंवा क्वेशन सेट असेल तुमच्याकडे तर तुम्ही सांगू शकता का मॅम आणखी सोल्युशन की पण सोबत हो तसं क्वेशन्स आहे म्हणा थोडे माझ्याजवळ पण तरीही तुम तुम्हीच तुम्ही जे सांगणार सांगाल म्हणजे क्वेशन सेट वगैरे क्वेशन पेपर्स कोणते वर्षाचे करायचे तर इझी होईल ओके थँक्यू मॅम थँक्यू मॅम